नमस्कार नुकतंच मी प्रेमाच्या काठावर नावाची कादंबरी लिहिलेली आहे आणि ती प्रकाशितसुध्दा केलेली आहे ते मी लिहिलेले असल्यामुळे मी कसं लिहिलं का लिहिलं आणि कशासाठी लिहिलं या सर्व गोष्टींचं या ठिकाणी खुलासा करत आहे मला ही कादंबरीची जी काय लिखाणाची जी आवश्यकता होती मला ते लिहायचं होतं म्हणूनच मी ते लिहिलेलं आहे कारण ते सुचलं होतं मला कारण मला प्रेम या विषयावरती लिहायचं होतं आणि त्यातून नक्कीच जास्तीत जास्त लिहायचं होतं त्यासाठी मी अर्धवट प्रेमाला प्राधान्य दिलं आणि मराठी भाषेतूनच ही लिखाणाची सुरूवात म्हणजे पूर्णपासून पहिल्यापासून होती आजही आहे आणि आहे पहिलं प्राधान्य मराठीला भविष्यात मी इतर भाषेमध्ये सुद्धा लिहू शकतो तर मी त्याची जी काय पात्रं आहेत ती काय पात्रांची जी निवड केली ती माझ्या आसपासच्या लोकांच्या व्यक्तिमत्वावरती प्रभावित होऊन ती पात्रं लिहिली त्याशिवाय काही काल्पनिक पात्रं आहेत बरेच अशी काल्पनिक पात्रं जे काय वादग्रस्त गोष्टी असतील त्या मी पाल काल्पनिक पात्रांवरती ठेवून दिलेल्या आहे जेणेकरून कोणत्याही व्यक्तीचा कशाही प्रकारचा त्रास होऊ नये कुणाला काही वाईट वाटू नये अशा पद्धतीचं मी लिखाण करत होतो त्यासाठी मी बरेच संशोधनही केलं या विषयावरती संशोधन करायचं म्हणजे प्रेम म्हणजे काय त्या प्रेमाचे वेगवेगळ्या पैलू म्हणजे काय त्यासाठी वेगवेगळे प्रसंग तयार करावे लागतील त्यासाठी मी अनेक नोट्स काढल्या होत्या अनेक पॉईंट्स होते जे सुचत गेले जेव्हा जेव्हा काही ठिकाणी बाबा एखादा प्रसंग असा आयुष्यात घडला तर त्या प्रसंगातून काय शिकलो आपण ते आपल्याला कथेमध्ये कादंबरीमध्ये कशा पद्धतीनं व्यक्त करता येईल यासाठी जे पॉईंट्स काढले ते सर्व पॉईंट्स एकत्रित केले सर्व गोष्टी ज्या काय लिहिलेल्या होत्या काय कागदावरती लिहिलेल्या होत्या काही वहीमध्ये लिहिल्या होत्या ह्या सर्व गोष्टींचा कुठंतरी मेळ घालता आला पाहिजे आणि एक सिक्वेन्स जो काय असतो की एक भाग झाल्यानंतर दुसरा भाग तिसरा भाग असं पद्धतीनं मी खूप उत्कृष्ट उत्कृष्ट असं पद्धतीनं ते जुळवत गेलो पण तिस समजा एका प्रसंगाचा संदर्भ दुसऱ्या प्रसंगामध्ये घ्यायचा असेल तर अगोदर तो प्रसंग घ्यावा लागतो मग एक प्रसंग घेतला त्या प्रसंगाचे शेवट आपल्याला काय ठेवता येतील जे उत्तरार्धामध्ये काय लिहिता येईल यावरती सुद्धा विचारविनिमय करून सुद्धा मी त्या दृष्टीने काम केलं होतं आणि लिखाण केलं होतं या लिखाणाचा महत्वाचा भाग म्हणजे कथा कथा कुठेही भरकटली नाही पाहिजे सुरवातीच्या काळात मी विनोदी अंगाने लिखण्यासाठी उत्सुकतेने प्रयत्न केले मग विनोदी अंगाने लिहिताना बरेच खूप असे विनोद हास्यविनोदाचे प्रसंग घेतले त्यानंतर मला मधीलल्या काळामध्ये म्हणजे मधल्या गोष्टीमध्ये लिहिताना त्यामध्ये मला भावनिकता घ्यायची होती मग मी भावनिकतासुद्धा घेतली आणि जे काय नवरस असतील साहित्याचे किंवा भाषेचे ते नऊ रसाचा प्रत्येक रसाचा थोडा थोडा रस मी त्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला आणि सर्व रसामदे अगदी बीभत्सरसाचासुद्धा त्यामध्ये वापर केला भीती रस असेल किंवा इतर रस असतील शृंगाररसाचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी मला गरजेचंच होता आणि तो मी केला होता आणि तो करावाच लागतो कारण प्रेम आणि शृृंगार या गोष्टी नक्कीच मिळत्याजुळत्या आहेत आणि एकमेकांशी साम्य असणारा असल्यामुळे मी नक्कीच तो खूप उत्कृष्ट पद्धतीने ते लिखाण केलं आणि इथून पुढच्या काळातसुद्धा मी नक्कीच मराठी भाषेला प्राधान्य देऊन या सर्व गोष्टी कशा क पद्धतीने मला स्फूर्ती मिळाली त्या सांगितलेलं आहे आणि असंच नक्कीच मी इथून पुढेही चांगल्या पद्धतीने लिखाण करेन